हं स्वाती बोलत आहे का मी काय म्हणतेय जगत् मंदिरमध्ये जायचं होतं पिकनिकला तर तुमची फॅमिली आणि माझी फॅमिली मुलांना घेऊन जाऊ म्हटलं तर केव्हा जायचं तर मग काय न्यायचं टिफीनला हा तर मी पालक पुऱ्या आणि ढोकळा घेते छान गार्डन वगैरे आहे त्या मंदिरमध्ये मी एकच वेळा पाहिलं म्हटलं जाऊ बा म्हटलं एक वेळा मुलांना घेऊन उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या तर कुठंतरी जाऊ तर विचारून घेऊ ना मग दोघी तिघी तुझ्याकडल्या अन् माझ्याकडल्या बी दोन तीन मैत्रिणी माझ्या

बरं नाही तसं घेतलंस काही अडचण नाही होणार गाडीमध्येच जायचं आहे खूप आहे खेळणं वगैरे छान आहे गार्डन आहे पाणी वगैरे आहे घसरगुंडी आहे हो छान मोठ्ठं मंदिर आहे आणि गार्डन पण आहे तर माझ्या मैत्रिणी वगैरे चालल्या मला कॉल केला मी म्हटलं माझ्या मैत्रिणीला विचारून पाहते म्हटलं तर चार पाच वाजता जाऊ मग हा तर मी कॉल करीनच तसा आणखी हा त्यांनाही सांगते टिफिनमध्ये काय घ्यायचं काय आणायचं हा हो स्वीट वगैरे घेऊ हो तर मग नक्की जायचं

हो ठीक आहे माझा मुलगा आणि माझ्या मैत्रिणीची मुलं आहे तर अॅटोनी नाही जाऊ गाडीनेच जाऊ हो गाडी आहे माझ्याकडे तर गाडीनेच चालले जाऊ हो पाच साडेपाचलाच चाललो थंडाई थंडाई

नाही जीन्स घालायचं ठरवलेलं आहे हा तू पण जीन्सच घाल हो तू पण हो ठीक आहे मग हां चल हो काही नाही होत आपला सोबत आलेलं हा जितके जास्त राहील तितकं चांगलं राहील नाही मावते तर दोन ट्रिप मारू काही हरकत नाही

माझ्या सासूला नाही घेत खूप बोलते आणि मला जीन्स घालायचाय ती तुम्ही फिरा जा नाही कशाला आपण मैत्रीण मैत्रीण जायचं नको आपल्या मैत्रिणी छान आहे आणि मुलं आहे ना म्हातारे राहिले तर आपल्याला काही एवढं हे नाही करायला मिळत मज्जा करायला नाही मिळत

म्हणून दोघ तुमची फॅमिली माझी फॅमिली आणि दोन तीन मैत्रिणी बस जास्त नाही जाऊ ठीक आहे मग हो हो संडेला हो हो हो ठीक आहे